लिखाणाचा सर्जनशील अभ्यासक्रम असा केलेला नाही आहे म्हणजे जसं की स्क्रीन प्ले रायटिंगशी रिलेटेड एखादा कोर्स किवा असं काही केलेलं नाही आहे मी पण माझं पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे ते मी मराठी लिटरेचरमधून जे मराठी साहित्यामधून पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे मी त्यामुळे लेखनाच्या बाबतीत ज्या व्याकरणाच्या बाजू असतात किंवा तांत्रिक बाबी असतात बांधणीसारख्या जिथे व्याकरणाच्या किंवा लेखन नियमाच्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे अशा सगळ्या बाबी मी मराठी साहित्याची विद्यार्थिनी असल्यामुळे या सगळ्या बाबींकडे माझा खूप कटाक्षाने लक्ष देण्याचा प्रयत्न असतो आणि मी जाणीवपूर्वक प्रयत्न करते की आपल्याकडून कुठे गल्लत होऊ नये चुकीचं लिहिलं जाऊ नये किंवा कुठं चुकीचं सांगितलं जाऊ नये कुणाला असा माझा प्रयत्न असतो कारण बऱ्याचदा या गोष्टी बहुतांश वेळा या गोष्टी खूप म्हणजे खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा एखादं पुस्तक प्रकाशित होत असतं त्यावेळी पुस्तकाची पहिली जी प्रत असते त्याचं मुद्रण केलं जातं मुद्रितशोधन केलं जातं मग जेणेकरून अर्थाचा विपर्यास व्हायला नको जेव्हा एखादा वाचक ते पुस्तक वाचं वाचत असेल त्यावेळी लेखकाकडून त्याच्या काही अपेक्षा असतात आणि मग ते वाचत असताना त्याचा रसभंग होतो जेव्हा व्याकरणाचं व्याकरणाच्या चुका त्यात आढळतात किंवा मुद्रितशोधन हे नीट केलं गेलेलं नसेल तर त्यावेळी रसभंग होतो वाचकाचा आणि तो होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टींकडे खूप बारकाईने लक्ष दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं एक भाषेची विद्यार्थी म्हणून आणि एक वाचक म्हणून हे माझं मत आहे